महाराष्ट्रात अशा फिरण्यासारख्या लई गोष्टी आहेत महाराष्ट्रात मनोरंजनासाठी खूप खरंतर महाराष्ट्रात मनोरंजनाचा मोठा इतिहास आहे विष्णुदास भावेंसारखे लोक बालगंधर्वांसारखे लोक परत केशवराव भोसलेंसारखे कलाकार लता मंगेशकर असतील सुरेश वाडकर असतील अशा मोठमोठ्या लोकांचे उगम स्थान आपण म्हणूया महाराष्ट्र आहे आणि नाटक नाटक असो संगीत असो अशा अनेक क्षेत्रांमध्ये खरंतर आपला महाराष्ट्र पुढं आहे आणि मनोरंजनाचा पर्याय असे खूप आहेत आपल्या महाराष्ट्रात जसं की हिल स्टेशन आहेत खूप खूप अम्युजमेंट पार्क्स आहेत आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखं खूप आहे महाराष्ट्रात निसर्ग आहे महाराष्ट्रात धबधबे आहेत महाराष्ट्रात काय नाही आहे आपण तसं विचार करायला गेलं तर महाराष्ट्रासारखा सुसमृद्ध देश मी तरी पाहिलेलं नाही आहे सुसमृद्ध राज्य मी तरी पाहिलेलं नाही आहे कारण महाराष्ट्रात बघण्यासारखे खूप आहे वो महाराष्ट्रात मनोरंजनाची स्थळं आहेत महाराष्ट्रात ऐतिहासिक स्थळं आहेत महाराष्ट्रात काय नाही आहे महाराष्ट्रात भौगोलिक स्थळं अशी आहेत जिथं धरणं आहेत काही वाईल्डलाईफ सँक्चुरी आहे फुलं जिथे विविध आहेत फुलं जिथे विविध आहेत तसं कास पठार आहे अशा अनेक गोष्टी आहेत